माझ्या परिसरात अनेक मैदाने आहेत क्रिकेट खो खो कबड्डी व्हॉलीबॉल इत्यादी माझ्या परिसरात स्टेडियम क्रीडागार मैदान या क्रीडाभरा क्रीडा स्पर्धा भरवण्यासाठी अनेक सोयी सुविधा आहेत लाईट्स फ्लड लाईट्स नेट्स क्रीडा साहित्य क्रीडा साहित्य क्रीडासाठी बॅडमिंटनसाठी कोर्ट क्रिकेटसाठी ग्राउंड पीच इत्यादी सर्व सुविधा इकडे उपलब्ध आहेत मोठ्यात मोठी क्रीडा स्पर्धा सुद्धा ही ह्या मैदानात भरवू शकतो इथे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अशा अनेक स्पर्धा होतात समजा कोणाला भाड्याने किंवा प्रायवेट क्रीडा स्पर्धा भरवायचे असतील ते देखील भरवू शकतो त्याच्या सोयी सुविधा खूप प्रकारे मिळतात त्यांनी आमच्याशी संपर्क करावा त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ जे असेल ते भाडे ग्राउंडचे लागणारं साहित्य त्याची यादी आम्ही देऊ थँक्यू